हॅल नमस्कार मॅडम मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची आहे तर ॲडमिशन कसं काय प्रो हे आहे

अच्छा तर पण मी आम्ही बाहेरून आलो आहोत मॅड आम्हाला मला ॲडमिशन करायचीच आहे माझ्या मुलाची तर काही होऊ शकते का किती म्हणजे वेळ लागेल किती दिवस लागतील के ज्जी टूमध्ये अच्छा फीज वगैरे काय लागतील किती अच्छा

आणि जाणे येणे वगैरे कोणाकडे असते अच्छा आणि वेळ काय राहील शाळेची बरं आणि जेवण वगैरे मिळते का शाळेत अच्छा आणखी मग त्या मुलांसाठी नवीन नवीन ॲक्टिविटीज वगैरे घेतले जातात का कॉ शाळेमध्ये नवीन नवीन ॲक्टिविटीज वगैरे त्यांना अच्छा ठीक आहे नं मॅडम मग येते मी हं थँक यू धन्यवाद